सगळीचकडे शेतकरी आत्महत्या करतात कारण का आत्महत्या करण्यामागे मुख्य कारण शेतीची नापिकी राहतं कर्जबाजारी राहतं कारण की शेतकऱ्यावर पाशी शेती थोडीशी राहते त्यामुळे वेळोवेळी ती पिकत नाही या निसर्ग साथ देत नाही त्यामुळे तो बँकेकडनं कर्ज काढतो बँकेकडले कर्ज अपुरे पडतील म्हणून तो मार्केटमधनं जास्त व्याजाने पैसे उचलतो आणि मग ते पीक निघत नाही तर त्या वेळेस त्याला काही पैशाची भरपाई करणं अशक्य होतं तर कसेतरी तो दिवस काढत राहतो पण जेव्हा अति त्यावर कर्ज होतं त्या वेळेस शासनपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि शेतकरीही आत्महत्या करतात पण आत्महत्या करणं हा योग्य पर्याय नाही आहे कारण की त्याच्यामुळे त्याचा परिवार उघड्यावर येतो आणि तो त्या कर्जातून मुक्त तो स्वतः होतो पण त्याचा परिवार त्या कर्जात राहतो त्यामुळे त्या परिवारावर काय बितते हे त्याचं तो विचार न करता तो आत्महत्या करतो कारण की त्याला त्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही पण आत्महत्या करणं हे योग्य कारण नसलं नाही आहे आणि ते आत्महत्या आपण टाळू शकतो त्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य ते हमीभाव मिळाला पाहिजे त्यांना जे ही आवश्यक आहे जेणेकरून पिकाचा खर्च पेरणीचा खर्च हा सगळा खर्च काढून त्याला काहीतरी उरायला पाहिजे अशा अप अपेक्षेने आपण जर त्या शेतकऱ्याला भाव दिला आणि जे व्यापारी स्वस्तात घेतात आणि नंतर शेतकऱ्याचा माल संपल्यानंतर ते महागात विकतात तर तसं न करता पहिलेच त्या शेतकऱ्याचा माल महागात घ्यायला पाहिजे आणि जेव्हा व्यापारी स्टोरेज करून ठेवतो तर त्याचाही रेट तोच ठेवायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांची लूट होणार नाही तर अशा काही गोष्टी आपण करू शकतो आणि शासनानेपण शेतकऱ्यांना जे कर्ज असतात की ते वेळोवेळी नियमितपणे दिले आणिक वाढवून दिले किंवा त्यांची कर्जमाफी नियमितपणे वेळोवेळी केली तर निश्चितच शेतकऱ्यांची आत्महत्या थांबू शकते